हो मी डान्स घेत असते डान्स शिकवत असते अच्छा तुम्ही एकटेच येणार आहे की तुमच्यासोबत अजून बायका आहेत बरं तुम्ही एकट्या आल्या तर ठीक आहे मग म्हणजे तुमच्यासोबत जर जास्त बाया आल्या तर मी फी कमी घेईल दहा दिवस आहे आणि लावणी करायची आहे बरोबर तुम्हाला तर तुम्ही काय करा माहीत आहे का पायातले जे आपले पैंजण असतात घुंगरूचे जे आपण लावणीसाठी घालतो ते घेऊन याल तुम्ही आणि तुम्ही का म्हणजे काय काय घालणार आहे तुमचं गाणं कोणतं आहे काय हे सगळं मला आधीच सांगून द्याल कारण त्याच्यावर मला स्टेप वगैरे बनवावं लागतील आणि कसं चार लोक तुम्हाला बघतील त्याच्यामुळे तुमच्या स्टेप कशा व्यवस्थितच घ्याव्या लागतील आपल्याला हां हो ना हो ना मी तुम्हाला हो मी तुम्हाला सांगते तुम्ही काय करा उद्या संध्याकाळी पाच वाजता माझ्याकडे या तुमच्या ज्या मैत्रिणी आहे त्यांना पण घेऊन या कारण की चार वाजता लहान मुलांचा क्लास असतो माझा तर तुम्ही पाच वाजता तुमच्या मैत्रिणींना घेऊन या आणि फक्त ते पैंजण घेऊन याल आणि मी तुम्हाला फी सांगते माझं बोलणं होऊ द्या मी तुम्हाला फी सांगते सातशे रुपये एका कँडिडेटकडून मी घेते तर तुमच्याकडून मी साडेसहाशे घेईल हां आणि तसं तुम्ही माझ्या म्हणजे जवळच्या परिचयाच्या जर निघाल्या तर मग आपण काहीतरी कन्सेशन देऊ त्याच्यामध्ये हो तुम्ही हो हो मी माझा ॲड्रेस तुम्हाला पाठवून देईल आणि तुम्हाला मी सांगते कसं काय करायचं काय नाही तुम्ही येऊन माझ्या ऑफिसला एकदा व्हिजीट देऊन द्या तुम्हाला पटलं तर मग तुम्ही या कारण आपल्याकडे खूप कमी दिवस आहे दहाच दिवस आहे हो ना आणि कसं लहान मुलं लवकर शिकतात बायांना कसं थोडा वेळ लागतो शिकायला त्याच्यामुळे कसं आपण दोन दोन तास तुमचं डान्सची प्रॅक्टिस घेऊ

हो हो मी तुम्हाला व्हॉटस्अपला ॲड्रेस टाकते तुम्ही येऊन जा उद्या पाच वाजता हो हो चालेल हो हो